हा बोला साहेब लायब्ररीत लागला फोन लायब्ररीमधे फोन लागलेला आहे बरं कोणतं पाहिजे तुम्हाला बरं बरं बरं तुम्ही स्टुडंट आहात का रीडर आहात बरं बरं बरं बरं स्टुडंट आहात का अच्छा अच्छा अच्छा कोणते कोणत्या वर्षाचं पाहिजे आहेत अच्छा अच्छा छत्रपती कोणता खंड लागतो आहे हो तुम्हाला अच्छा अच्छाच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे बरं बरं काय हरकत नाही काय हरकत नाही लेखक कोणते पाहिजे आहेत माडगूळकरचे पाहिजे आहेत का कोणते पाहिजेत का बाबासाहेब भोसलेचे पाहिजे आहेत बरं बाबासाहेबाचे पाहिजे आहेत का बरं बरं शिवाजीचं आहे आमच्याकडं पुस्तक शिवाजीचं हो तर तुम्ही सुट्टीचा दिवस सोडून अकरा ते पाचच्या दरम्यान या कधीही चालते का हां आय डी कार्ड घेऊन यायचं आणि आधार कार्ड घेऊन या सोबत येतानी हो दोनच दिवस लागणार फक्त ठीक आहे दोन वाजता याय लागतील आणि सोबत एक फोटो घेऊन या हा पासपोर्ट साईज फोटो तुमचा आय डी कार्ड तयार करण्यासाठी अहो तुमचं रिन्यू हा लायब्ररीची मेम्बरशिप घेण्यासाठी आधार कार्ड सोबत घेऊन यायचं आहे एक फोटो घेऊन यायचा आहे पासपोर्ट साईज आणि शाळेमधली कोणाचीरी ओळख घेऊन यायची आहे हो सरांची ओळख घेऊन यायची हा चला ठीक आहे अकरा ते पाचच्या दरम्यान कधीही या तुम्ही ठीक आहे ओके ओके हो हो